हॅलो सर हां मी सुनील धरमाडे हा पुढच्या महिन्यात सर पंचवीस तारखेला हां म्हणजे पंचवीस पाच दोन हजार चोवीस या दिवशी आम्ही गोव्याला जाताय सर तीन मित्र आमचे गनेश संदीप प्रवीण हो तर ते बुकिंग साठी टाकलं होतं सर मी तर बुकिंग त्यांचं कन्फर्म झालं आहे का सर ते बघाय बघायचं होतं हां माझ्याच नावावरून केलेलं आहे बुकिंग सुनील दरमाडे हा पासवर्ड सतरा पंधरा चोवीस वाय झेड

पासपोर्ट सर तीन चार नऊ तसं तुम्ही पाहून सांगू शकता का का हे टिकीट कन्फर्म झाले आहे का हो सर फर्स्ट क्लासमध्येच केलं होतं नाही कन्फर्म झालं तर नसेल झालं तर मग दुसरी तारीख आम्ही घेऊ शकतो चालेल ना नाही नाही सर ते आम्हाला फास्टवालीच पाहिजे ट्रेन हां हा थोडं लवकर आणि रिटर्नचा पण झालं असतं चांगलं झालं असतं हो ना काय तीनपैकी फक्त दोनच झालेले आहे कन्फर्म एक वेटिंगवर आहे काही तत्कालमध्ये होऊ शकते का ते हा हां सर बुगी नंबर सर हा आमचा समजा त्रेसष्ट आहे आणि तो चौसष्ट म्हणजे जवळजवळच आहे चालेल ना सरं चालेल चालेल हो एकच नाही आहे ना हा आम्ही ॲडजेस् करून घेऊ सर हो हो माझ्याच याच्यावर माझ्याच आय डीवरून कन्फर्म सर मग हो हां संध्याकाळी किती वाजता राहील बाराला राहील ट्रेन रात्री चालेल चालेल सर ओके ओके धन्यवाद सर